माझ्या बागेत लावण्यासाठी मी फुलझाडे फळ झाडे किंवा सजावटीची झाडे बाजारातून रोप वाटिकेतून किंवा शासकीय कृषी केंद्रातून खरेदी करतो बियाणे मी विश्वासार्ह बियाणे कंपन्यांंकडून घेतो कधीकधी शेतकरी मेळाव्यातून किंवा कृषी प्रदर्शनातूनही बियाणे मिळवतो काही वेळा घरच्या झाडांपासूनच बिया गोळा करून त्यांची लागवड करतो रोपे खरेदी करतांना त्यांची उगम जागा आरोग्य मातीची गरज आणि हवामानाची सुसंगत्ता तपासतो त्यामुळे रोपे चांगली रुजतात व बाग सुंदर व सेंद्रिय राहते